साधारणतः आमच्या संस्कृतीमध्ये सुरुवातीपासूनच पूर्ण आपला जो भारत देश आहे तो कृषीप्रधानच देश आहे पण आजकाल शेती जो काही प्रकारे तो कोणी काही करत नाही कारण एक निसर्गाची सात नसते शेती करताना आलीकडे कधीही पाऊस पडतो कधी पडतच नाही गेल्या वर्षी आणि गेल्या वेळेस अनेक वर्ष असं झालेले की दुष्काळ पडलेला होतो किंवा झाला तर अगदी मे महिन्यामध्ये किंवा म्हणजे उन्हाळ्यामध्येसुद्धा पावसाला सुरुवात होते त्याच्यामुळं लोकं पूर्वीसारखे शेती करायला नको म्हणतात कारण त्याच्यातून एकतर ते पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून आहे त्यासोबत तिथे जे काही मजूर लागतात कामाला मदतीला घेण्यासाठी ते पूर्वी इतके मिळत नाहीत त्याच्यामुळं लोकं त्याच बदल्यामध्ये त्यांना ते शेती सोडून असं वाटतं की आपण जर तिथे एखादी इमारती बांधल्या तर तिथे आपल्याला जास्त प्रकारचा नफा मिळू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे जर आपण एक उद्योग सुरू केले तर तिथूनही आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो ह्या प्रत्येक कारणामुळे लोकं अलीकडे शेती करण्यात तितका इंटर एक जो काही हे असतो त्यांचा दाखवत नाहीत फारसा दुसऱ्या गोष्टीमध्येच त्यांना आनंद वाटतो की शेतीमध्ये फार फायदा होत नाही त्यांचं लक्ष पहिल्यासारखं शेती दिसत नाही आहे प्रत्येक ठिकाणी त्यांना जे काय आहे ते एकतर क त्यांना कर्ज घेण्यापासून ते कर्ज फेडण्यापासून बऱ्याचशा गोष्टीला अडचणी येतात त्याच्या बदल्यात त्यांना असं वाटतं पूर्णपणे निसर्गावरती शेती म्हणजे पाण्यावरती अवलंबून असल्यामुळं ते शेती सोडून जात आहेत तिथं वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे ते सुरू करत आहेत कारखाने चालू करत आहेत त्यामुळं बऱ्याच गोष्टीचं नुकसानपण व्हायला सुरुवात झालेली आहे